शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे आंबेडकर म्हणून गेलेले आहेत तर ते खरेच आहे कारण शिकलेला व्यक्ती हा त्याच्या बुद्धीच्या जोरावर काहीपण करू शकतो लाथ मारील तिथे पाणी काढू शकतो अशा प्रकारे शिक्षणानं भरपूर म्हणजे फायदे केलेले आहेत तसेच सांस्कृतिक जे रीतिरिवाज होते म्हणजे सती प्रथा जाणं हे ते कारण ते लोकाला शिक्षित नसल्यामुळे तर ते समजायचं नाही त्याच्यामुळे जे रीतिरिवाज आलेले आहेत ते त्याच्यावर चालू राहायचे पण आत्ता शैक्षणिक विकास झाल्यामुळे आता जे सगळं पर रीती रिवाज हे ते समजा जे अंधश्रद्धा आहेत ते आहेत त्याच्यावर आळा बसलेला आहे तरी पण आत्ता थोड्याप्रर प्रमाणात भारतावर जे अशिक्षित लोक आहेत तर ते समजा तिकडे चालू आहेत पण फ शिक्षणाचे भरपूर समजा परिणाम अशा प्रकारे चांगल्या प्रकारे झालेले आहेत तर शिक्षण हे विशिष्ट लँग्वेजमधूर मिळाल्यामुळे विद्यार्थी आप एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जातात तसेच एक देश सोडून समजा दुसऱ्या देशात काय चालले आहे काय नाही हे समजते आणि तिथला व्यवसाय कसा शेती कशी तिथं तंत्रज्ञान वापरतात कसं हे ते समजा तिथले इकडं अप्लाय करू म्हणजे हे करून वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न म्हणा समजा वेगवेगळ्या प्रकारचं समजा हे म योजना म्हणा वेगवेगळं अशा प्रकारे समजा परिणाम दिसून आलेला आहे आणि शिक्षण हे भरपूर महत्त्वाची गोष्ट झालेली आहे कारण शिक्षणामुळे जे आर्थिक व्य व्यवहार होतात ते समजून येतात अशा प्रकारे शिक्षणाचे सांस्कृतिक रीतींवर बी पण भरपूर प्रम परिणाम झालेले आहेत